नमस्कार साहेब मी पवनराजे थोंबळ माझी मुलगी आराध्या ठोंबळ हीच्या नावामध्ये नोंदणीच्या वेळी झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला नोंद करताना काही अक्षराच्या चुकीच्या टायपिंगमुळे तिचं नाव चुकीचं नोंद झालेलं आहे तर त्याबद्दल मी हा दुरुस्तीचा अर्ज घेऊन आलेलो आहे तर या संदर्भात आपण मला मार्गदर्शन आणि सहकार्य करावं अशा अपेक्षा करतो हे मी सोबत योग्य नाव असलेले पुरावे आणि त्यांच्या प्रति आणलेल्या आहेत संदर्भासाठी तर ये हा माझा अर्ज जमा करून तुम्ही मला त्या संदर्भात नाव दुरुस्ती करून द्यावी ही ही विनंती आहे आपल्याला मला काही पुढच्या बँकेच्या कामासाठी ही दुरुस्ती करून घेणं अत्यावश्यक आहे कृपया करून द्या